मी काही दिवसापहिले मार्केट्समध्ये गेली होती तर दुकानाच्या बाहेर एक साडी टांगलेली मला दिसली ते साडी बाहेरून पाहिली तर मला खूप आवडली म्हणून मी दुकान दुकानवाल्यांना ती साडीची किंमत विचारली ते साडीची किंमत मला अगदी कमी वाटली कारण त्या दुकानामध्ये सेल चालू होता तर बाहेरून खूप छान दिसत होती म्हणून मी ती साडी घेतली आणि घरी आणली तर माझ्या घरी मी माझ्या घरच्या लोकांना दाखवली त्यांना पण ही सा ती साडी खूप आवळ्ळी आणि ते सगळे म्हणत होते की तुला इतक्या स्वस्त आणि इतकी छान साडी कशी मिळाली कारण तिचा रंग पण खूप छान होता तिची डिजाईन छान होती तिचा वर्कपन छान होता आणि मेन म्हणजे तिचा कापड छान होता त्याच्यामुळं ती साडी मला खूप आवडली